शाळेमध्ये चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या एक्झाम्स होतात परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये मी सहभाग घेतलेला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र कसे काढायचे जसं मेमरी ड्रॉईंग असेल व्यक्तिचित्रण असेल तर ती का काढताना कसं काढायचं हे शिकवलं जात होतं तसंच त्याच्यामध्ये रंग भरतानासुद्धाधा कोणत्या रंगांचा वापर करायचा फेंट कलर डार्क कलर यापैकी कोणते कलर वापरून जास्त प्रभावीपणे आपण ते पिक्चर कलरफुल करू शकतो हे सगळं शिकवलं गेलं प्रत्येक स्ट्रोकचा एक अर्थ असतो मग एका स्ट्रोकमधून आपण आनंद दाखवू शकतो त्याच स्ट्रोकमधून आपण दुःखसुद्धा दाखवू शकतो ह्या गोष्टी ह्या चित्रकलेच्या परीक्षेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कळल्या तसंच त्याच्यामध्ये सुलेखन हा एक भाग वेगळा शिकवला गेला ज्याच्यामध्ये अक्षरं प्रभावीपणे लिहून आणि त्याला काहीतरी सिम्बॉलिक एक अर्थ देऊन आपण ते चांगल्या पद्धतीने अजून प्रेझेंट करणं साधं लिहिण्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने ते लिहिणं हे हे सुलेखनाचा भाग येतो आणि चित्रकलेच्या माध्यमातून ते सुलेखन शिकणं हे खूप मोठी आनंददायी गोष्ट होती चित्रकला आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला चित्र काढता येत असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये एक वेगळाच पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो कारण तुम्ही चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करायला शिकता किंवा त्या भावना कागदावरती उतरवून त्या भावनांचा निचरा करायला शिकता त्याच्यामुळे चित्रकला असू दे खरं तर कोणतीही कला असली तरी तुम्ही त्यातून या गोष्टी नक्कीच करू शकता पण चित्रकला हे जास्त प्रभावी माध्यम आहे आणि शाळांमधून चित्रकला हा विषय प्रामुख्याने शिकवला जातो की मुलांना जास्तीत जास्त या विषयाचं ज्ञान मिळावं आणि मुलं चित्रकलेकडे वळावेत आणि त्यांनी त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनवून चित्रकलेचा चांगला अभ्यास करावा यासाठी प्रयत्न केले जातात